जर कोणत्याही पर्सनला त्याला फोटोग्राफी म्हणून हा बिझनेस जर करायचा असेल तर तो एखादी ऑनलाईन साईट चालू करू शकते त्या साईटवर तो आपले अप्लिकेशन देऊ शकतो फोटोशूटसाठी वगैरे किंवा एखाद्या ब्रॅन्डसाठी तो फोटोशूट करू शकतो किंवा जर मोठे मोठे जे सेलिब्रेटी राहते त्यांच्यासाठी फोटोग्र फोटोशूट क त्याच्यामुळे त्याची ही ॲड्व्हरटाईजमेंट वाढेल व त्यामुळे जर त्याच्याजवळ बिझनेससाठी अगोदर फंड नसेल तर तो तो फंड कलेक्ट करू शकेल आणि नंतर बिझनेस स्टार्ट करू शकेल असे काही आयडियाज असेल जर किंवा वेडिंग शूट करू शकतो किंवा जे वाइल्ड लाईफ फोटोग्राफी करू शकतो किंवा डोमेस्टिक लेव्हलवर तो फोटोग्राफी करू शकतो स्टार्टिंग लहान असते त्यामुळे स्टार्टिंगला तो लहान फोटोशूट पण करू शकतो ज्यामुळे तो स्वतःचा स्टुडिओ टाकू शकेल जर स्टुडिओ टाकला त्यामुळे त्याची मोठी ओळख बलेल किंवा तो पुढचा बिझनेस अ चालवू शकेल